आता भारतीय समाजाबद्दल आपण बोलायला गेलो तर भारतीय समाजात धर्म हा विषय खरंच खूप मोठा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भारतीय समाजात धर्म हे समान आहेत सगळ्यांना समान वागणूक दिली जाते सगळ्यांचे समान समान काय म्हनतात सगळ्यांचे समान राईट्स आहेत हे आपल्या घटना दुरुस्तीच्या कायद्यानुसारच झालेलं आहे असं सगळ्यात चांगली गोष्ट मला जे आवडते धर्मांबद्दल ती म्हणजे प्रत्येक धर्म वेगळा आहे प्रत्येक धर्मात प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे त्यांची संस्कृती वेगळी आहे सगळे धर्म विविध त्यांनी रचलेले आहेत म्हणून आपण आपला धर्म आपलं आपण आपला धर्म तर आपल्याला माहितीच असतो पण दुसऱ्यांच्या धर्मात काय विविधता आहे त्यांच्यात काय चांगली गोष्ट आहेत काय वाईट गोष्टी आहेत याबद्दल आपल्याला जाणून घेता येतं आपले स्वतःचे त्यावर मत देता येते आपल्याला काय आवडतं आपल्याला त्या धर्माबद्दल काय आवडत नाही हे आपल्याला स्पष्ट समजता येतं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि लोकांनी विविधतेतील एकता राखण्यासाठी मला वाटतं नागरिक म्हणून तरी आपण म्हणजे विविधतेतील एकतेच्या मूल्याविषयी स्वतः ज्ञान वाढवून आणि या काय म्हणतात संकल्पनेच्या प्राथमिक शिक्षणात समावेश केला पाहिजे जतन केला पाहिजे आता एका स्थानिक समाजातील विविध संस्कृती आणि लोकांचे प्रकारे एकत्र करणे परत ते एकत्र येण्याची अपेक्षा करणे या आश्चर्यकारकाचे हेच मला वाटतं म्हणजे तेच एकत्र करणे आणि सगळ्यांनी एकत्र राहणे हेच एक काय म्हणणार ते विविधता राखण्यासाठी एक मोठा पैलू ठरेल